मी ऑनलाईन वेबसाईडहून लॅपटॉप ऑडर केले होते पंचवीस हजाराचे लॅपटॉप ऑडर केले होते ते मला ऑपरमध्ये मिळाले पण ते ए एका वर्षाची वॉरंटी मिळालेली होती पण ते मधेच खराब झाल्यामुळे मी सर्विस सेंटरला कॉल केला पण तिथून मला काही उत्तर आलेले नाही आणि मी मी जाऊन बघितलं तर ते फेक नि निघालं म्हणजे दुसऱ्या कंपनीचे लॅपटॉप काहीही दाखवतो असं सांगितलं आणि माझं पंचवीस हजार वाया गेले आणि त्या वेबसाईडवरून ते मला पैसेसुद्धा परत मिळालेले नाही तरीही मला असे वाटते की माझे पैसे पूर्ण वाया गेले आणि हा माझ्या जीवनातला खूप खराब प्रसंग घडलेला आहे असे मला वाटते